घरात बसून खेळायचे स्थानिक खेळ त्याच्यामध्ये लूडो कॅरम सापशिडी बुद्धिबळ गोट्या पत्ते उनो हे सगळे खेळ आपण घरात एका ठिकाणी बसून खेळू शकतो